मी आतापर्यंत उद्योगपतींना जेवढ्या पण उद्योगपतींना ओळखतो अंबानी झाले वापस अडानी झाले आणि टाटा झाले यामध्ये सर्वात जास्त भारताला भारतासाठी त्यांनी काही मदत केली आहे ज्यांनी पं पैसे पुरवले आहेत ज्यांनी त्यांचा उद्योगपती मग त्यांचा जो उद्योग होता त्याच्यामधून मिळवलेले जेवढे पण पैसे आहेत जेवढे पण त्यांनी मिळवलेला जेवढा पण त्यांच्या मेहनतीचा प पैसा आहे तो पैसा सर्वा भारताच्या भारताच्या गरिबांना कोणते कोणते त्यांचे अशा ट्रष्ट असतील संस्था असेल जे गरिबाना मदत करतील किंवा सरकारला मदत करतील आणि तर त्यांनी त्यांच्या डो त्यां त्यांना जो कर भरावा लागतो तो कर पण त्या लवकरात लवकर भरला पां भं भरला आहे सर्वात जास्त कर पण ते देतात सर्वात जास्त सर्वात जास्त मदत म्हणजे आपण असं बोलू शकतो तो उद्योगपतीमध्ये तर टाटा जे करत आलेले आहेत एकोणाविसशे साठच्या शतकापासून टाटाचे जेवढे पण जेवढे पण त्यांचे पूर्वज होऊन गेले त्यांचे टाटाचे वडिल होऊन गेले त्यांचे वडिल होऊन गेले त्यांच्या वडिलांचे वडिल होऊन गेले त्या सर्वानी सर्वानीच सर्वा मं मदत केलेली आपल्याला आढळते भारताला स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्याच्यानंतर पण त्यांनीच मदत केलेली आपल्याला दिसत आहे आणि ती पुढंही करतील टाटा टाटा मग त्यां त्यांचा जेवढा आदर करू तेवढा कमी आहे त्यांच्या त्यांचं मन हे त्यांचं मन हे खूप कोमल आहे त्यांच्या मनामध्ये असे कोणतीही कुटील भावना नाही त्यांच्या मनामध्ये असे कुठलीही कुटील भावना नाही त्या ते मदत करतात मनापासून मदत करतात आणि तेवढा ज्यांना त्यांना जेवढा प्रॉफिट होतो जेवढा पण नफा त्यांना होतो त्यांच्या त्याच्या त्याच्या अर्धा नफा ते ते गरिबांच्या मदतीला देतात भा बा भारताच्या सरकारला देतात भारत सरकारला देतात जेणेकरून भारत सरकार नवीन नवीन योजना उभ्या करतील नवीन नवीन का का कार्यक्रम राबवतील आणि त्यामुळे लोकांचं भलं होईल देशाचं भलं होईल